खेळांमध्ये आजकाल महिला सुद्धा पुरुषांच्या बरोबरीनेच खेळतात लढतात चक्क चक्क ते अत्यंत स्तुत्य आहे जेंडर इक्विटी म्हणजे पुरुषच फक्त महिलांपेक्षा जास्त असतात सगळ्याच कामांमध्ये किंवा सगळ्याच क्षेत्रांमध्ये असं नाही आहे हे महिला आता खोडून काढतात त्याबद्दल खूपच खूपच छान आणि खूपच कौतुक वाटतं सगळ्या महिलांबद्दल ज्या कोणी कार्यरत आहेत खेळांमध्ये आणि अनेक लोक महिलांच्या खेळांकडे दुर्लक्ष करतात त्याला कमी समजतात तर ते चुकीचं आहे त्यांचं लेस एक्साइटिंग वाटतं त्यांना ते चुकीचं आहे खेळ हा खेळ असतो खेळाच्या मैदानावर त्या क्षणी काहीही घडू शकतं तिथे पुरुषांचा खेळ असू देत किंवा महिलांचे ते सुद्धा तितकंच एक्साइटिंग असतं आणि अनेक क्षेत्रात अनेक खेळांमध्ये महिला या पुरुषांना टक्कर देत आहेत त हे खूपच छान आहे आणि आता जे वैश्विक सत्य आहे पुरुष बायकांपेक्षा मोठेच असतात किंवा त्यांचं वजन त्यांचं त्यांची हाईट तर हे सगळ्या जुन्या गोष्टी किंवा ज्या रूढी परंपरा ह्या ज्या समाजाच्या मनात मनामध्ये भरलेल्या गेलेल्या आहेत त्या सगळ्या मोडून काढण्यात महिला या नक्की यशस्वी ठरत आहेत आणि त्या अनेक महिलांनी स्वतःच्या देशांना आपल्या भारतातल्याही महिलांनी अनेक महिलांनी ऑलिम्पिक्समध्ये सुद्धा चांगली चांगली मेडल्स जिंकून आणलेली आहेत आणि आपल्या भारताचं नाव उजळ केलेलं आहे तर हे कमी एक्साइटिंग हे अजिबात नाही आहे ह्या गोष्टींना ख महिला महिलांच्या खेळांना कव्हरेज कमी मिळतं हा थोडासा मुद्दा खटकणारा आहे खरं म्हणजे त्यांना सुद्धा तितकंच कव्हरेज दिलं पाहिजे फुटेज दिलं पाहिजे ते सुद्धा खेळ आपल्या टी व्ही स्पोर्ट्स चॅनल्सवर दाखवले गेले पाहिजेत जेणेकरून तेही बघण्यात लोकांना आता इंटरेस्ट वाढत जाईल आणि हे पुढच्या काळासाठी तर अत्यंत गरज गरजेचं आहे म्हणजे लहानपणापासूनच लहान मुलांच्या मनात जसं जसं हे हे बिंबवलं जाईल मुलांच्या मनावर की स्त्रिया हा कुठेही कमी पडत नाहीत तसं तसं त्यांचे विचार सुद्धा बदलतील